वाहनामागून गाडी धुत असताना मला नाल्यातून पाण्याचा एक फ्लो वाहताना दिसला तर मी सगळ्यात पहिला पाण्याचा स्त्रोत नक्की कुठून येतोय ते चेक करेन मी त्या सगळ्या आजूबाजूच्या भागाची संपूर्ण पाहाणी करेन कुठे पाईपलाईन फुटलीय का ड्रेनेज ब्लॉक आहे का ते चेक करेन मग मी समस्येचं वेळ ठिकाण आणि संभाव्य परिणाम नोंदवेन पाणी कुठे साचलाय का ते चेक करेन त्यामुळे दुर्गधी आणि डासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे लगेच त्याचं छायाचित्र किंवा व्हिडिओ सगळा गोळा करून तो मी साठवून ठेवेन मी माझ्या परिसरातील जलप्राधीकरणाशी संपर्क साधेन उदाहरणार्थ महानगरपालिका यांना मी संपूर्ण माहिती देईन नोंदवलेली वेळ ठिकाण छायाचित्र आणि दृश्यमान नुकसान जे काय झालेलं आहे ते सगळे त्यांच्यापर्यंत पोचवेन त्याचबरोबर कुठला ॲप असेल किंवा काही असेल तर त्याचा वापर करून सुुद्धा मी त्वरित कळवण्याचा प्रयत्न करेन याप्रकारे मी पाण्याच्या अपव्ययाला थांबवण्यासाठी जबाबदारीने वागेन आणि पर्यावरणाचं संरक्षण करेन